जे शेतकऱ्यांची जनावरं असतात तर काही कारणासाठी त्यांना त्यांची जनावरं विकावी लागतात कापायसाठी म्हणा किंवा कोणतेही दुसरे जर कारण असेल पाळायसाठी म्हणा कारण की त्यांची परिस्थिती अनुसार ते त्यांचे जनावरं विकतात आणि तसंच त्यांची जे जनावरं आहेत ते मनापासून म्हणजे पाळलेले असतात त्यांनी तर एक भावना तशीही जुळलेली असतेच म्हणा तर ते बरोबरपणे जिथे ज्यांचं त्यांचं जे काम आहे तेच करायसाठी नेताय की काय दुसरं काम करायसाठी नेताय यासाठी ते आधीच सगळी खात्री वगैरे करून घेतात म्हणजे कोणती जागा राहील म्हणजे तिथं माणसं जास्त असो की नसायला पाहिजे जर कापायसाठी जर म्हटलं तर आणि बरोबर पण जे हवा मारायचा पंप असतो तो आणणे आणि ज्या लोकांना म्हणजे चांगल्या प्रकारे सगळं येते करणं तर त्यांच्या त्यांच्याकडून सहायता घेणे तर अशा प्रकारे शेतकरी लोक सगळी पुसपास करून आपली जनावरं विकतात